हो बरोबर कुठून बोलता आपण

बरं थोडंसं तुमच्या प्रोफेशनबद्दल सांगाल

ओके तुमची कंपनी

बरं म्हणजे तुम्ही इकडे सगळीकडे ट्रॅव्हलिंग करता अच्छा टू व्हीलरनी का फोर व्हिलरने

ठीक आहे आता सध्या मग तुम्हाला स्ट्रेस कसला आहे प्रॉब्लेम काय वाटतो ओके सो मिस्टर शुभम तुम्ही तर या फील्डमध्ये चार वर्षं आहे बरोबर मग आता याच फील्डमध्ये आत्ता तुम्हाला आल्यावर असं का वाटत आहे या वर्षीत की खूप स्ट्रेस आहे असं काय वेगळं झालं आहे

ओके पण तुम्हाला जेव्हा ही जॉब ऑफर आली तेव्हा तर तुम्हाला सांगितलं गेलं असेल ना की तुमची टेरिटरी वाढते आहे म्हणून

ओके मला असं वाटत आहे की तुम्ही जेवढं सांगताय ट्रॅव्हलिंग किंवा टेरिटेरी वाढली आहे डेफिनेटली इट कॅन बी द वन ऑफ द रीझन्स फॉर द स्ट्रेस आ मला असं पर्सनली वाटतं की अजून काहीतरी कारण असणार आहे कारण तुम्ही गेले तीन वर्षाच्याही आधी काम करत होता तेव्हाही ट्रॅव्हलिंग होतं पण तेव्हा तुम्हाला इतका स्ट्रेस नव्हता कारण फक्त ट्रॅव्हलिंगमुळे स्ट्रेस असता तर तुम्हाला आज मला फोन करायची गरज पडली नसती तो आपण थोडंसं याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करूया आपण एक आपलं सेशन डिसाईड करूया तुम्हाला पुढच्या आठवड्यात बुधवारी वेळ आहे का साधारणतः दोन दिवस आधी मी तुम्हाला पुन्हा फोन करेन आपण अपॉइंटमेंट फिक्स करू आणि त्या सेशनमध्ये आपण पहिल्यांदा तुमच्या स्ट्रेसचं रूट कॉज शोधून काढू आणि त्यानुसार मग नेक्स स्टेप्स ठरवू ठीक आहे चालेल काळजी घ्या ओके ठीक आहे